आमच्याकडे चोवीस तासासाठी वीजपुरवठा असतो बट कधी कधी मान्सूनमध्ये किंवा पावसाळ्यात खूप जास्त पाऊस आल्यामुळे एखाद्या वेळेस शॉट सर्किट झाल्यामुळे जेव्हा लाईंस जाते त्यावेळेस जर आम्हाला काही अभ्यास करायचं असतो किंवा स्वयंपाक बनवायचा असतो तर त्याच्यावर आमचं एक त्या वीज पुरवठा नसल्यामुळे एक प्रभाव पडतो बड थोड्या वेळानंतर आम्ही आमच्या कामाला लागत असतोच लगेच आमची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती लगेच येतं परंतु कधी कधी कसं असतं तासासाठी वीजसा पुरवठा बंद झाला तरी त्यावेळेस झालेले जे कामं कधीरी इम्पॉर्टंट असतात की ऑपिशियल वर्क असतात जे की राहिलेले असतात तर ते राहून जातात त्याच्यामुळे एक नुकसान होतं ऑपिशियल वर्कसं तर त्यामुळे ते वीज पुरवठा ट्वेंटी फोर आर्स रहायलाच हवा मान्सूनमध्ये अदर ऋतूसमध्ये वगैरे नि उन्हाळ्याच्या सु उन्हाळ्यात तर जेव्हा वीजपुरवठा जरी एखादे वेळेस लाईन गेली तरीसुद्धा खूप जास्त असा गरमीवाला लागते जे की उन्हाळ्यात ट्वेंटी फोर आर्स वीजपुरवठा हवा असतो लहान बाळ असेल कोणाला झालेलं एखाद्या वयस्कर बुजुर्ग असल्याची तब्येत खराब आहे वेंटिलेशनवर असेल तर त्यांना त्याचं खूप जास्त आधार असतो की वीज आहे आणि फॅन सगळं काही इलेक्ट्रिसिटी चालू असते त्याच्यामुळे ते एक चांगलं श्वास घेऊ शकतात जगू शकतात किंवा आराम करू शकतात ते आपले वेगवेगळे कामं करू शकतात घरी बसल्या बसल्या आणि आपला वेळ घालवू शकतात टी वी बघण्यामध्ये सुद्धा त्यांचं एक इन्टर्टेन्मेंट होतं जे की वीजपुरवठा नसल्यामुळे ते करू शकत नाही बुजुर्ग लोक जे असतात ज्यांना चालता बोलता बसता येत नाही त्यांना बसून जर टी वीमदे त्यांची व्यवस्थित आवडती एखादी सिरियल लावून दिली तर ते बघतात त्यांचं तितकाच वेळ रमतो आणि त्यांना चांगलं वाटतं त्यांचं आरोग्य निरोग्य हे सगळं काही त्याच्या हालचालीवर वागण्यावर बघण्यावर खाण्यापिण्यावर या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते जिथे की वीज पुरवठ्याचा खूप मोठ्ठा एक भाग असतो जे प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात ते आम्हाला फेस करावं लागते आणि ते आमच्या लाईफमध्ये प्रभावी आहेत